हॅलो हा मिनल बोल ना आहेस कुठे सध्या घरीच असते अरे काय बाहेर बीर पडत जा घराच्या आता चांगले चांगले पिच्चर लागले आहेत बघ हां आता बरं आम्ही काय ते आम्ही रविवारी जायचा प्लॅन करतो आहे पिच्चरला मी आहे निकेत आहे त्याच्यानंतर सत्यवान वगैरे सगळी आपली मंडळी आहे काय तर मी काय म्हणतो तू येणार आहेस का मराठी पिक्चर आहे बघ कोणता म्हणजे हे तर आपला बा हे केदार शिंदेंचा नवीन आला आहे तो नाव तोंडावर आहे बाईपण भारी देवा त्याचं गाणं किती ट्रेंडिंगला आहे बघितलं आहेस ना तू मग अरे आश्चर्य आहे काय पण तुम्ही ते बघत आहे म्हणजे अरे एवढ्या चार चार पाच पाच बायकांना घेऊन काम करणं म्हणजे सोपं आहे का केदार शिंदे एवढा मोठा दिग्दर्शक त्याचे बघ जत्रा त्याच्यानंतर खो खो चांगले चांगले वेगवेगळे विषय त्यांनी आ हँडल केले आहेत आणि आता त्या पिच्चरमध्ये पण बघ बायकांचं विश्व कसं असतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशा पद्धतीने ते काम करतात अशा पद्धतीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात सगळं जबरदस्त चित्रीकरण आहे नाही आपला मराठी प्रेक्षक जर मराठी फिल्मला नाही गेला तर मग काय उपयोग आहे मला सांग आपण जायला पाहिजे ना आपल्या मराठी माणसाचं कौतुक आपणच केलं पाहिजे हे बघ तुला सांगतो आपण इकडेच चुकतो काय चुकतो आपण आपले मराठी सिनेमे बघायला पाहिजे आहेत आणि आपल्या मराठी लोकांनीच जाऊन बघितले पाहिजे आहेत तरच चांगल्या पद्धतीने काय होईल मराठी माणूस पुढे जाऊ शकेल ना आणि तुला एक सांगतो तुला माहिती नाही आहे की बॉलिवूडचे जे सगळे ॲक्टर्स किंवा सगळे जे आपले डिरेक्टर वगैरे आहेत ना ते मराठीच्या लोकांना मराठी ॲक्टर्सना भरपूर घाबरतात आता मराठीमध्ये पण बघ ना मोठमोठे स्टार झालेले आहेत आता मराठीतले स्टार तिकडे जाऊन बॉलिवूडमध्ये कामं करत आहेत आता रितेश देशमुख हा मराठीच आहे ना बॉलिवूडमध्ये जरी परत काम पहिला काम करत होता तरी मराठीच आहे ना तो काय त्याच्यानंतर बघ अंकुश चौधरी पण आता काय लेवलने काम करतो तो काय त्याच्यानंतर आपला हा श्रेयस तळपदे ग्रँड मस्ती किंवा काय वेगवेगळे विषय खूप छान छान विषयाने काम करतात ना ते लोकं मग अशा वेळी आपल्याला बघायला जावंच लागेल ना तुला सांगतो एवढा जबरदस्त फिल्म आहे ना ती मी एकदा बघितली आहे मी परत बघायला चाललो आहे का बघायला चाललो आहे की त्याच्यात जे काय बायकांचे विषय मांडले आहेत ना मोनोपॉजपासून घरातले ताणतणाव टेन्शन सकाळी उठल्यापासून सगळ्या संध्याकाळपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर ना ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कशात चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत ना खरोखर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आणि रडायला येतं बघितल्याबरोबर मी काय करतो आहे मी आणि ऑ ऑलरेडी हाऊसफुल आहे पिच्चर लक्षात घे काय त्यामुळे तुला मी काय सांगतो आहे की आपल्या गँगसोबत बघण्याचा मराठी फिल्म आणि खूप दिवसांनी इतकी चांगली फिल्म खूप चांगले चांगल्या चांगल्या मग त्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी किंवा मग सुचित्रा बांदेकर आणि खूप छान छान पद्धतीने आता दीपा परब अंकुश चौधरीची बायको किती वर्षांनी पुनरागमन करते आहे बघ आपल्याला बघायला गेलंच पाहिजे ना आणि मोस्ट ऑफ मला तर वाटतं की सगळ्या बायकांनी तो फिल्म बघितली पाहिजे ती काय तर मग काय करू तुझं तिकीट काढू ना नक्की काय टायमिंग काय आता वाजले आहेत बघ बारा वाजले आहेत बरोबर आता दुपारचा शो तर गेला आता तीनचा शो आहे ठीक आहे मी काढून ठेवतो आहे हां तू रेडी डायरेक पोहोच कळलं का ओके ओके चल बाय